राज्यातील सामुदायिक सांस्कृतिक पोशाख आता पोशाख जर बघायला गेलं तर असा सध्या तरी जसं की आधीचा प्रश्न होता फॅशनबद्दल ऑनलाईनमुळे एकतर पोशाख असे पारंपरिक फारसे राहिलेले नाहीत पण तरी सांगायचं झालं तर राज्यामध्ये जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी धोतर बंडी किंवा ज्याला आपण म्हणू शकतो सदरा विजार हे असे असायचे त्याच्यानंतर पुरुष हे नेहमी टोपी घालत होते डोक्यावर आणि गळ्यात एखादा गमछा म्हणता येईल ह्या असे राहत होतं आणि स्त्रियांचं जर सांगायचं झालं तर नऊवार साडी हा एक पोशाख होता स्त्रियांसाठी आजकाल नऊवार साडी ही फारशी पाहायला मिळत नाही शक्यतो एकतर ड्रेसेस किंवा फार तर फार ज्या स्त्रिया आहेत त्या साडी म्हणजे सहावार साडी घालतात दागिन्यांबद्दल बोलायचं झालं तर स्त्रियांसाठी खास करून नथ ही एक राज्यातील विशिष्ट मन किंवा वेगळी तुम्ही म्हणू शकता की एक दागिना आहे त्याच्यानंतर बांगड्यांमध्ये त्यामध्ये म्हणता येईल पाटल्या किंवा पैंजण हे असे वेगवेगळे दागिने देखील उपलब्ध आहेत